पोलिसांचे काम तसे कठीणच त्यामदे गुनेगारांवर पाळ ठेवणे नोंदी नोंदींचे निरक्षण करणे ब बीट पेट्रोलिंग करणे मोबाईल आणि पाई पेट्रोलिंग करणे नाकाबंदी सरप्राईज चेक करणे या कोमिंग ऑपरेशन कधी कधी करावे लागतात कधी कधी छापे मारावे लागतात या अशा बऱ्याचशा गोष्टी पोलीस करतच असतात आणि खूप चांगल्या तिथे करत असतात त्या त्यामुळे गुनेगारी आणि दुर्घटनांवर त्यांना नियंत्रण राखता येते आणि जेव्हा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षेचा येतो तेव्हा आपला संपूर्णपणे पोलिसांवर अवलंबून राहून चाळणार नाही नागरिकांनी स्वता सतर्क राहायला हवं कारण पोलीस पोलीस व्यवस्था आपली ऑलरेडी त्यांवर त्या त्यांच्यावर खूप स्ट्रेस आहे खूप प्रेशर आहे कारण आपल्या जशी ज आपली लोकसंख्या वाढते मुंबईसारख्या शहरात तर लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच असते त्या त्या लोकसंख्येच्या वाढीमुळे ज्या शह शहराच्या मूलभूत ज्या जे इन्फ्रास्टर आहे त्यावर तर जार पडतोच आहे पण त्याशिवाय सर्वेलन्स म्हणजे पोलीस व्यवस्था आहे त्यावरसुद्धा खूपच जास्त ताण तणाव पडत आहे तर स्वता आपण नागरिकांनी थोडीशी जबाबदारी घ्यायला हवी आपण सतर्क राहायला हवं ज्या कारणाने आपण गु गु होण्याआधीच आपल्याला ते थांबवता येतील आणि त्याशिवाय इतर तर आपल्याला कशी पोलिसांची मदत करता येईल आपण हे समजून घ्यायला हवं की पोलीस आपले मित्रच आहेत आणि ते आपल्या सेवेसाठी आहेत आणि आणि हे जर आपण समजून घेतले तर आपण चांगल्या रीतीने त्यांचं सहकार्य आपण त्यांचं सहकार्य करू शकू आणि त्यांना आपलं आपली सेवा करण्याचं एक बेटर ऑपर्च्युनिटी देऊ शकू